आपल्या घरी पाहुणे जर आले त्याचा आदर संस्कारणं करणं आपल्या आपलं कर्तव्य आहे त्याच्यानंतर पाहुणे आल्यानंतर आपण पाय धुवायला पाणी देतो पाट वगैरे ठेवतो खेड्यामध्ये पद्धत आहे आपल्या घरी आले म्हणजे आपण तसं बसले पहिले बसल्यानंतर त्यांना पाणी द्यायचं पहिल्या पहिल्यांदा पाणी द्यायचं त्याच्यानंतर चाय वगैरे नाश्ता वगैरे करायचा त्यांचा आदरसंस्कार करायचं न आपले मुलं जर घराच असे त्यांना सांगायचं का आपल्या घरी मेहमान आली आहे बा आपण त्यांचं कसं करायचं आपण जर जसं केलं तसे आपली मुलं करतात त्याच्यानंतर त्यांना काय आहे आपल्या जवळचे वगैरे आले तर आमचा पाहुणचार वगैरे असं करतोच आपण असं काहीच नाही त्यांना जे काही आपल्या जवळचे राहते का पडला ते वगैरे घेतो त्या त्यांचा आदरसंस्कार करतो आपण आणि ते मुलाला आपण तसं सांगायचं आणि मी माझ्या पण मुलाला तसं सांगितलं कोणी जर आपल्या घरी आले तर तो पाहुण आला तरी त्यांचा म्हणजे ना आपला एक देवच आला असं समजायचं आपण त्याचा आदरसंस्कार करायचा त्यांना सगळं पानी वगैरे द्यायचं आणि जाताना वगैरे त्यांना नमस्कार वगैरे करायचा असा आम्ही मुलाला शिकवतो आणि माझ्याकडे नातू वगैरे आहे त्यांना मी तसंच शिकवतो पप्पाला छान हे करायचं त्यांची स हे क पप्पाला म्हणायचं की सन्मान करायचा पप्पाचा आदरसंस्कार करा करायचा पप्पाचा आणि मी माझा तू आ आहे मी माझ्या नाताला पण तसं शिकवते पप्पा हमारे घरकी शान है आम हे असंं आमच्या नाताला आम्ही बरोबर शिकवते असं